भारतीय कलांमध्ये आपण आधी चित्रकलेचा विचार करू मला असं वाटतं की चित्रकला आता जवळजवळ लुप्त होण्याच्या प्रक्रियेमधे आहे कारण त्याच्यामधे त्याच्यामधे त्या चित्रकलेमध्ये व्यंगचित्रकला सुद्धा आली तर आर के लक्ष्मण नावाचे व्यंगचित्रकार होते ज्यांची व्यंगचित्रं अजूनही लोकांना आवडतात ते वारले ते प्रदीर्घ काळ टाईम्स ऑफ इंडिया दैनिकामधे होते पण त्यांची व्यंगचित्रं ही बोलकी असायची त्या व्यंगचित्रांमधल्या मध्ये जी पात्र असायची त्यांच्या चेहऱ्यावरचे बारीकसारिक भावसुद्धा त्याच्यातून व्यक्त व्हायचे तर त्यांच्यानंतर असा चांगला व्यंगचित्रकार आम्हाला दिसत नाही देशभरात कुठं दिसत नाही त्यामुळे व्यंगचित्रकला लुप्त होत चाललेली आहे असं वाटाय लागलं आहे त्यानंतर चित्रकला म्हणजे सर्वसाधारण ती सुद्धा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे की काय असं वाटतं कारण तो जो त्याची जी काही दृष्टी असते चित्रकलेची मुळात रेषा तुमच्या चांगल्या पाहिजेत आणि तुमचं निरीक्षण उत्तम पाहिजे ह्या दोन्ही गोष्टींचा जर अभाव असेल तर चित्रकलेचं काय होणार वाटोवळं होणार ते ते होतंय की काय असं वाटाय लागलं आहे हे झालं चित्रकला आणि व्यंगचित्रकलेच्या बाबतीत शिल्पकला आता पूर्ण देशाचा विचार करायचा तर शिल्पकला ची काही राज्यांमध्ये ठीकठिकाणी आहे ते सिद्ध झालेलं आहे योध्येत जी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा मंदि मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्यासाठी जी रामाची बालरामाची जी मूर्ती निवडण्यात आली त्याच्यासाठी खूप निकष लावण्यात आले आणि ती पाच फूट उंचीची जी मूर्ती निवडली ती उत्तम मूर्ती आहे म्हणजे सगळ्या जगानी पाहिले टेलिव्हिजनवरती पाहिली आहे त्यामुळे मूर्तिकला काही लुप्त होईल असं मला वाटत नाही मूर्तिकला जगवणारे वाढवणारे लोक या देशामध्ये अजून आहेत आता नृत्यकलेबद्दल मला स्वतःला काही कळत नाही पाश्चात्य नृत्यकला ये आलेली आहे या देशात परंतु पारंपरिक पारंपरिक पारंपरिक जी नृत्यकला आहे ती दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अजूनही जोपासली जाते आहे असं मला वाटत आहे विशेषतः तामिळनाडू केरळ ही जी राज्यं आहेत तिथं जी आहे ती नृत्यकला जोपासली जाते अजून टिकवली जाते महाराष्ट्रात काही कुठं दिसत नाही इतर राज्यांचं आपल्याला माहिती नाही उत्तर भारतीय राज्यातही ती काही नसावी असं वाटत आहे माझी माहिती जेवढी आहे तेवढीच मी सांगितले